दोन एक दोन हजार सोळा चार पाच दोन हजार एकोणीस चार चार चार दोन हजार वीस पाच स पाच दहा दोन हजार एकवीस आणि सोळा सोळा चार दोन हजार तेवीस